महात्मा गांधीने केलेल्या मिठाच्या सत्याग्रह त्यामध्ये जी सत्याग्रहामध्ये जी मेहनत घेतली त्या ज्या सत्याग्रहामुळं आज मिठाचं आपल्याला हे भेटलं लाभ भेटला त्या ऐतिहासिक घटनेचा मला महात्मा गांधीचा आणि त्या सत्याग्रहाचा खूप सारा अभिमान वाटतो